पावसाळा किंवा उन्हाळा सुरू झाला काही आपण आपल्या मनात एक विचार येतो की मस्त आपण कुठंतरी फिरायला म्हणजेच ट्रेकिंगला जाऊ वेगवेगळ्या ठिकाणी आपण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि आपलं मन शांत ठेवण्यासाठी आपण एखाद्या ठिकाणी जातो बघा एखाद्या ठिकाणी अशा अज्ञात ठिकाणी जेणेकरून आपल्याला फक्त निसर्गाचाच आनंद मिळावा म्हणून आपण बऱ्याच वेळा ट्रॅकिंगला जात असताना जातो परंतु ट्रॅकिंगला जात असताना काही गोष्टीची काळजी घेणे हे फार गरजेचे असते त्या गोष्टी म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले की ट्र ट्रॅकिंगच्या ट्रॅकिंगला जात असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पायाची काळजी घेणे त्यामुळे आपण चालत असताना पायामध्ये चांगल्या प्रकारचे शूज आणि तसेच चांगल्या प्रकारच्या चप्पल असणे आवश्यक आहे तसेच आपण चालत असताना आपल्या हातात एखादी चांगली काठी आणि तसंच आपल्यासोबत एखादा दोर आणि त्याच्यानंतर कसं काही आपल्या आवश्यक वस्तू असणे सुद्धा फार गरजेचे आहे तसेच एखाद्या ठिकाणी एकदम म्हणजे जसं उदाहरण चला की एखादा मोठा धबधबा आहे तिथं एकदम जात असताना आपला पाय हा एकदम स्लिप होणार नाही त्याच्यामुळे ग्रीप असणारे जोडे आपल्या पायात असणे आवश्यक आहे तसेच जात असताना आपण कोणत्या मार्गे चाललो आणि आपल्याला परत येतानासुद्धा तो मार्ग लवकर सापडला पाहिजे म्हणून विशिष्ट प्रकारच्या खाणाखुणा ह्या त्या मार्गातील झाडे दगडावर करून ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे तसंच बऱ्याच वेळ आपल्याला चढताना तहान लागल्यास तहान लागल्यास पाणी पिण्यापेक्षा फक्त घसा ओला करून आणि आपण चढायला हवं म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त पाणी पिल्यामुळे पोट वगैरे दुखणार नाही तसेच एखाद्या कळ्यावर पोहोचल्या असताना त्या दरीत एकदम वाकूून न पाहता बऱ्याच वेळा आपल्याला चक्कर येऊनसुद्धा आपण आपला तोल वगैरे जाऊ शकते तेव्हा आपल्या कमरेला दोर बांधलेला असावा आणि दुसरा टोक त्याचं एखाद्या झाडाच्या याला खोडाला वगैरे बांधलेला असायला हवे अशा प्रकारची काळजी आपण घ्यायला पाहिजे